हॅलो अंकिता ट्रॅवल एजन्सी ओ सर मला तुमची कॅब बुक करायची होती हो आत्ता लगेच हो हो मला येथून टेका नाक्यावरून बर्डीवर जायचं आहे हो तर मी टेका नाक्यावर जवळ ते दुर्गा मंदिर आहे तिथे उभा आहे हो आम्ही तिघेजण आहे ठीक आहे ना तर तुम्ही एक तुमचं ड्रायवर इकडे पाठवून द्या कॅब घेऊन इकडे पाठवून द्या आम्ही इकडे समोरच उभे राहतो ठीक आहे ठीक आहे चला थँक यू